भारताच्या अधिकृत भाषामध्ये हिंदी आणि इंग्रजी यांच्या समावेश आहे संविधानानुसार हिंदी ही राजभाषा आहे आणि इंग्रजी ही सहकारी अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते भारतामध्ये इतरही अनेक भाषांचा वापर होतो ज्या संविधानाच्या आठव्या अनु अनुसूचित समाविष्ट आहे यामध्ये बावीस भाषांचा समावेश आहे जसे की बंगाली तेलुगू मराठी तमिळ उर्दू गुजराती मल्याळम कन्नडा ओडिया पंजाबी असमिया मणिपुरी कश्मीरी कोकणी नेपाळी संथाली सिंधी डोंगरी बोडो मणिपुरी मैथीली आणि संस्कृत भारताच्या भाषिक वैविध्याविषयी विचार केला तर हे देशाच्या संस्कृती आणि परंपराचा एक महत्त्वाचा भाग आहेच विविध भाषा आणि बोली भारताच्या विविधतेतला एक वेगळाच रंग देतात विविध भाषामुळे देशाचा विविध भागांतील सांस्कृतिक आदान प्रदान वाढते आणि एक सामाजिक बंध निर्माण होतो यामुळे देशात भाषिक समृद्धी आणि एकाचं वातावरण निर्माण होतो भारत भाषाचा बाबतीत खूप विविध बाबतीत खूप विविध आहे देशाचा वेगवेगळ्या भागात लोक अनेक वेगवेगळ्या भाषा बोलतात ही विविधता भारताच्या संस्कृतीला समृद्ध आणि रंगीबेरंगी बनवते वेगवेगळ्या भाषा लोकांना त्यांचे परंपरा आणि संस्कृतीशी जोडतात आणि हे लोकांना एकत्र येण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि एक की निर्माण करण्यासाठी मदत करते जय हिंद जय भारत